आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सामाजिक कल्याण आणि विकासासाची निगडित खूप काही कार्यक्रम आणि उपक्रम चालतात जसे की मिड डे मिल प्रोग्राम झालं नॅशनल हेल्थ मिशन प्रोग्राम झालं प्रधानमंत्री मत् मातृवंदना योजना झाल्या या बऱ्याच काही योजना आहेत त्या आपल्याला खूप काही महत्व करतात आणि त्यामुळे सामाजिक कल्याणना खूप खूप विकास होतो जसं की आणि माझ्या ज्या भागात आहे त्या भागामध्ये हे सारं खूप काही चालत आहे नाही का या योजनांबद्दल सरकार हा आपल्याला मदत करते आणि ती मदत खूप काही महत्त्वाची असते त्यामुळे हे जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सामाजिक कल्याण आहे आणि त्यावर हे काही सर्व काही अफेक्ट होते ते खूप काय महत्वाचं असते त्यामुळे हे प्रोग्राम झाले योजना झाल्या त्या खूप महत्वाच्या असतात